मी यावेळीच्या सुट्ट्यांमध्ये यू एसला जायचा प्लॅन करत आहे पण मी जस्ट आत्ता बघितलं की माझा पासपोर्ट तर आता मला रिन्यू करावा लागेल आणि अजूनही रिन्यू झालेला नाही आहे माझा पासपोर्ट आणि आता मला माहिती नाही आहे किती दिवस लागतील ते भर पासपोर्ट माझा रिन्यू करून कधी वापस येईल मला काहीच कळत नाही आहे सध्या तू माझी मदत करू शकतो का याच्यामध्ये